मराठी भाषा ही सगळ्यांची सोपी भाषा आहे मराठी भाषा आप सगळ्यांना येत असते जे हिंदी साई साईडचे लोक असतात त्यांना नाही येत पण आपण जे मराठी आपली मातृभाषा आहे मराठी मराठी भाषेमध्ये आपण लहान मुलं जे असतात पहिल्यांदा आई बाबा असे बोलत असता मराठी भाषा खूप चांगली आहे आणि बोलायला पण खूप सोपी आहे मराठी भाषेचा भाव हा आपल्याला पटकन कळतो दुसऱ्या भाषेचा आपल्याला कळत नाही इंग्लिश हिंदी हे आपल्याला भाषा लवकरात लवकर कळत नाही पण मराठी भाषा ही आपल्याला सगळ्यात जास्त कळते